मी सॅमसंग मोबाईल यूज केलेला आहे तर सॅमसंग मोबाईल मधले जे ॲप्स आहेत ते काही छान आहे नाही ते खूप म्हणजे ना फास्ट चालत नाहीत परत सॅमसंग मोबाईल जो स्क्रीन डेटा आहे मतलब फ्रन्ट कॅमेरा मेगाफिक्सल किंवा बॅक कॅमेरा मेगाफिक्सल तो काही काम करत नाही एवढा कॅमे कॅमेरा क्वालिटी चांगली नाही आहे कॅमेरा सॅमसंग मोबाईलचे जे फीचर्स आहेत ते चांगले नाही आहे म इव्हन सॅमसंग मोबाईलची जी बॅट्री बॅकअप आहेत ते इव्हन चांगलं नाही आहे आणि सॅमसंग कंपनी पण इव्हन म्हणजे ना खूप चांगली नाही आहे कारण की सॅमसंग कंपनीचे जे काही मी प्रोडक्ट यूज केलेले आहेत ते चांगले वाटले नाही मला सॅमसंग कंपनीमध्ये जो स्टोर केलेला डेटा असतो तो पण सुद्धा इव्हन लगेच स्पेस फुल झाली की लगेच म्हणजे डिलीट मारायला सांगतात नाही का असे ऑप्शन येतात परत सॅमसंग मोबाईल हा खूप जास्त हँग मारतो असे काही त्याचे मी निगेटिव्ह पॉईंटस बघितले मी सॅमसंग कंपनीचे मला सॅमसंग मोबाईल जास्त फार काही आवडत नाही